बदलत्या हवामानाचा आमच्या शेतीवर खूप काही परिणाम होतो त्या बदलत्या हवामानामुळे अवकाळी पाऊस आला की शेतीचं पिकांचे नुकसान होते तसंच पूर आला की लहान लहान पिकं राहतात पु पाण्यामुळे ते पु वाहून जातात त्यामुळे नुकसान होते तसाच त्यानंतर मग अधिक शेतात जा अधिक मग चक्रीवादळ येते तर कधी गारपीट होते त्यामुळे पीक जे हातात द्यायचे हातात येत नाही आला तर त्याला भाव मिळत नाही भाव मिळते तर पिकत नाही असचा असेच खूप काही परिणाम शेतीवर होतात ह्या अवकाळी पावसामुळे कसचं नुकसान जो शेती गारपीट झालं की मग ते पीक कामात पडत नाही त्यामुळे मजुरी वर्ग जास्त जास्त मजुरी द्यावे लागते मजुरी जास्त दिली की मग पीक कमी होते गारपीटला पीक पिकाचे नुकसान होते अशा प्रकारचे खूप सोडून द्यावे लागते